हॅलो हां हां केला होता मॅडम हां डॉक्टर हा दिवसभर काम करून रात्री गेल्यावर झोपच ओके मॅडम बर मॅ हो जातो मॅडम कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचत ज बर मॅडम आणि बर मॅडम हां आणि मॅडम किती तास झोप पाहिजे हां सात

ठीक आहे मॅडम हो तेच तर ना मॅडम आता तर शहरातच राहतो मॅडम काय करा

ठीक आहे मॅडम आता सकाळी लवकर उठते रात्री उशी लवकर झोपते आणि व्यायाम करते व्यवस्थित आहार घेते मग सगळं व्यवस्थित होईल ना मॅडम

झोप व्यवस्थित लागंल ओके मॅडम ठीक आहे हं काम तर जास्त नाही मॅडम आता होईल तेवढा कमी टेन्शन घेण्याचा प्रयत्न करतो हो हो थँक्यू मॅडम धन्यवाद ठेवतो